महाराष्ट्र राज्य हे छत्तीस जिल्हे आणि सहा प्रांताचं मिळून झालेलं आहे आणि असं म्हणतात की दर सहा मैलावर आपली भाषा बदलते आणि हळूहळू आता आपली संस्कृती पण त्या पद्धतीनं चेंज होत आहे परंतु आता पूर्वापार चाललेले आपल्याकडं वाघ्या मुरळी किंवा भारुड वीरश्री संंचवणारे किंवा शाहीर गाणाऱ्या पोवाडा असू देत किंवा वारकरी जी भजनं कीर्तनं करतात किंवा घराघरात होणाऱ्या पूजा अर्चा किंवा मंदिरात होणाऱ्या भक्तिगीतं किंवा रात्रभरची भजन हे सगळे पूर्वापासून चाललेलं आहेत किंवा यामध्ये मुख्य करून महिलांचा मोठा सहभाग असतो आणि हे सर्व बोलीभाषेत म्हणजे आपल्या मायबोलीत असतं परंतु त्यामधून मुख्य उद्देश असा होता की लोकांनी त्या मेळाव्यात एकत्र यावे आणि मनोरंजनाबरोबर एकमेकाचा सहभाग वाढावा संस्कृतीचा प्रचार व प्रसार व्हावा किंवा चांगल्या गोष्टी येणाऱ्या पिढीमध्ये रुजवावेत एकमेकामधे शेजारधर्म वाढावा व प्रेमभाव वाढावा हे मूळ त्याचा उद्देश होता परंतु आता सग सग सगळ्याच ठिकाणी नोकरीमुळं किंवा धंद्यामुळं परप्रांतातील लोक आपल्या महाराष्ट्र राजामध्ये येतात जसे आपले महाराष्ट्रातले दुसरीकडं जातात तर त्यामुळं हे त्यामध्ये बरेच काळानुसार बदल होत चाललेत जसं की आता वाघ्या मुरळी करणारे जे आहेत हे जागरण गोंधळ करत होते पूर्वी पण आता ती जमात हळूहळू कमी होती आणि त्या जागरण गोंंधळीसाठी आता लोकांना शोधावं लागतं गोंधळी समाज शोधावा लागतो आणि त्याशिवाय हे कुठलंही फंक्शन लग्नकार्य असू दे मुंजीकार्य असू दे वाघ्या मुरळीचं आणि ती पूजा झाल्याशिवाय पूर्ण होत नाही अशी श्रद्धा होती ती आता गोंधळी समाजातील माणसं नोकरीधंद्याला लागल्यामुळं ते जरा हळूहळू कमी होत आहे तीच पद्धत भारूड भारुड म्हणजे वीरश्री संचवणारे उत्साह देणारी गाणी गाणारी जी माणसं असतात ती हळूहळू ती जमात पण बऱ्यापैकी सुशिक्षित होत असल्यामुळं किंवा पूर्वापार चालत असलेल्या रूढी फारशा अवगत न असल्यामुळं तीही कमी होत आहेत तीच गोष्ट पोवाड्याची पोवाडासुद्धा म्हणणारे जे शाहीर लोक आहेत ते आता मोजके उरलेले आहेत आणि महिलांचा यात सहभाग होता परंतु त्याने रूढीनुसार हे शिक्षण त्यांना न मिळाल्यामुळं मुली मुलींना किंवा आत्ताच्या चालू महिलांना त्या मागचा धर्माचा भाव किंवा धर्माची पद्धत ही फारशी कळत नाही आणि त्यामुळं जरा वेगळ्या पद्धतीनं बदल होत आहेत आणि ते काही ठिकाणी काही या गोष्टी विकसित झालेल्या आहेत पण काही ठिकाणी यामध्ये सामाजिक नियमानुसार न बसता त्यात अधोगती होत असलेली दिसते आता काही काही ठिकाणी विकसित होत आहेत म्हणजे कसं आता पोवाड्यामध्ये जसे गाणी थोर माणसांची गायली जातात त्याच्यामध्ये आता राजकारणात त्याचा उपयोग होऊन पोवाडे म्हटले जातात आणि समुदायामध्ये त्या पद्धतीनं त्याला पुढाऱ्याबद्दल किंवा इतर लोकांच्या त्या सामाजिक कार्याबद्दल माहिती मिळते कि किंवा चुकीचे अपप्रचार पण होतात तीच गोष्ट वाघ्या मुरळीची असू दे जागरण गोंधळ असेल तर लोकांना ज्या पद्धतीनं देवाची माहिती मिळाली जाते किंवा सत्यनारायणाची पूजा असू देत किंवा सर्व धर्माचे वाचन असू दे अथर्वशीर्ष पठण असले तरी त्याचा अर्थ न कळता केवळ घोकमपट्टी म्हणून केले जाते त्या आ त्यामुळं लोकांमध्ये त्याचा पूर्व अर्थ न कळता केवळ एक सूत्रबद्ध कार्य करावे एवढाच मथितार्थ उरला आहे आणि आत्ता सध्या हे म्युजिकचे युग आल्यामुळे प्रत्येक गोष्टीला त्याच्या मागे संगीताची साथ दिल्यामुळं तीही सुसूत्रता नसल्यामुळं त्याला एक बिभत्स स्वरूप येत आहे जसे की डान्स करणे किंवा गुजरातेतून आलेला गरबा खेळणे किंवा आता त्याच्यामध्ये सर्व सिनेमाची गाणे घालून जे बायकांचं त्यामध्ये ब सहभाग असो त्याचा गैरवापर करणे किंवा वारकरी संप्रमा संप्रदायामध्ये जे वारकरी जातात त्यांचे भजन कीर्तनाबरोबरच इतर जे त्यांना सोबत करतात त्या लोकांनी तिथं गैरप्रकार करणे घाण करणे ह्या सगळ्या गोष्टी सामाजिक चौकटीत न बसता केल्यामुळं किंवा वाढत्या लोकसंख्येमुळं एक प्रकारचे सगळीकडे बकालपणा येत चाललेला आहे आणि त्यातलं जो मूळ सांस्कृतिक मूल्याचा आत्मा आहे तो कुठं तरी हरवत आहे असं वाटत आहे कारण त्याचा गैरवापर ह्या राजकारणाशी किंवा आपले उद्योगधंदे वाढवण्यासा साठी जरी केला असेल तर तो कुठल्या नियमाला अनुसरून न करता केवळ स्वार्थ आणि पैसा ह्या दोनच गोष्टीशी निगडीत झाल्यामुळं त्याच्यामध्ये अतिशय बकालपणा व जो काही त्यातले नीतीमूल्यं आहेत ती घसरत आहेत आणि विशेषताः बायकांचे याच्यामधून शोषण होत आहे आणि त्यामुळं एक कुटुंबसंस्था होती जो आपलेपणा होतो किंवा एकमेकामध्ये भेटण्याचा तुमची नीतिमत्ता वाढवण्याचा हास्तय स्यासय सर्व भावासाठी हे सांस्कृतिक मानदंड वापरले जाते त्याचे कुठेतरी डीवॅल्युएशन होत आहे असं मला प्रामाणिकपणे वाटत आहे कारण हे जरी बोलीभाषेतील असले तरीसुद्धा म्युझिकमुळे एक तो धांगडधिंग्याचा प्रकार वाढतो आहे आणि दुसरी बोलीभाषा ही मुळात बोली भााषेचे सौंदर्य हरवल्यासारखं सगळे वाप त्यात इतर भाषा घुसडल्यामुळून मूळ गोष्टीचा गाभा हरवला आहे आणि त्याचा एक बिभत्सपणा हल्ली नजरेस येत आहे महिलांचा ह्याच्यामध्ये पूर्वापार आपले घर सांभाळून सहभाग होता आता केवळ याचं बाजारीकरण झाल्यामुळं यामध्ये मोठमोठे म्युझिक लावून नृत्य करणं किंवा टी व्हीवरच्या रीलसाठी वेगळ्या पद्धतीनं दाखवणं आणि प्रत्यक्षात वेगळे असणे असा सगळा हा बाजार मांडल्यासारखा झालेला आहे आणि ह्या ही जी महाराष्ट्रातील लोकसंस्कृती हळूहळू वेगळ्या पद्धतीनं जी म वळण घेत आहे ते कुठंतरी संस् थांबायला पाहिजे आणि जे विकसित व्हायला पाहिजे ते चांगल्या पद्धतीनं विकसित झालं तर या देशाचंही भलं आहे येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा एक तो चांगला आदर्श ठरेल आणि सर्व कुटुंब धरून केल्यामुळं शेजारभाव वाढेल आपली हिंदू संस्कृतीसुद्धा त्याच्यामुळं वाढीस लागेल परत त्याच्यासाठी काही गोष्टीमध्ये बदल करून पूर्वीचे जे सुचित शूचिर्भूतपणा त्या सा सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यात आहे तो परत आणणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी लोकांमध्ये जागृती करणंही तेवढ्याच गरजेचं आहे आजकालच्या वाढत्या वॉट्सअपच्या वापरामुळं नको त्या गोष्टी पटकन पसरतात पण मूळ मुद्द्याला कुणीही हात न घालता पूर्वापार जे चाललेले आहेत त्यातली नैतिकता सहजता भाबडेपणा किंवा आदर्शपणा हे सगळं हळूहळू कमी होत सामाजिक मानद दंडाप्रमाणे जे काही चालत होतं त्याला बिभत्स स्वरूप येत आहे आणि हे कुठेतरी थांबवण्यासाठी आपण सगळ्यांनी शर्थीचे प्रयत्न केल्याशिवाय हे थांबणार नाही कारण याच्यामुळे जातीयवाद वाढतो आहे वेगवेगळे गट तयार होत आहेत आणि या याचा फायदा राजकीय पक्ष घेऊन सर सगळीकडे असंतोषाचं वातावरण निर्माण होत आहे की आणि तुझं सांस्कृतिक कार्यक्रम श्रेष्ठ की माझा सांस्कृतिक कार्य श्रेष्ठ हे दाखवण्याची चढाओढच लागलेली आहे आणि त्यामुळं दिवसेंदिवस त्यात बिभत्सपणा वाढला आहे परंतु सामाजिक मानदंड याच्याकडे लक्ष न दिल्यामुळं आणि याला कुठलाही लगाम नसल्यामुळं दिवसेंदिवस ही तेढ ही माणसातली दरी जातिभेद आणि ह्या सगळ्या गोष्टीला वेगळं वळण लागू पाहात हे हे कुठेतरी थांबायला पाहिजे आणि याच्यासाठी लोकजागृती किंवा लोकांनी स्वतःच अंतर्मुख वि होऊन विचार करणं हे गरजेचं आहे कारण राज्यातील सांस्कृतिक गोष्टी ह्या गरजेच्या आहेत लोकांच्या स सामाजिक एकीकरणासाठी प्रेमभाव वाढण्यासाठी आणि आपली हिंदू संस्कृती टिकण्यासाठी आणि ते करायचं असेल तर हा अंतर्मुख विचार होऊन काही गोष्टीचा परत अभ्यास करून ह्या सगळ्या नैतिकच्या अधःपतनाखाली ज्या गोष्टी बीभत्सतेकडे चालले हे थांबवायला पाहिजे आणि यातूनच आपला आदर्श हिंदू समाज सुधारेल आणि आपल्या महाराष्ट्र राज्य सर्व भारतामध्ये सर्व दृष्टीने प्रथम होते तसे सुंदर होईल हा आणि सगळे अभिमानाने सांगतील की गर्जा महाराष्ट्र आमचा